हो सर्वच मुलांना मराठी भाषा येणे महत्वाचे आहे कारण आजकाल सगळं जग चाललं आहे इंग्लिशवर आणि आपली मातृभाषा ही मुळातच मराठी आहे आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची मुख्य मा मायबोली भाषा आपली मराठी असल्यामुळे सर्वच मुलांना मराठी शिकणं महत्वाचं आहे कारण की प्रत्येकच व्यक्ती समाजातला हा इंग्लिश बोलू नाही शकत या हिंदी नाही बोलू शकत कारण की काही कमी शिक शिक्षितला असतात किंवा अशिक्षित लोकं असतात जे व्यापार करतात छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांच्याशी आपला संपर्क होतो देवाण घेवाण करतात करा करावं लागतं त्यामुळे त्यांच्याशी मराठीतच संवाद साधावा लागतो आणि आपले जे काही कायदे कानून या शासकीय कामकाज आहे हे मराठी भाषेतूनच होतो त्यामुळे प्रत्येकाला समजंल ही एकमेव सोपी भाषा मराठी आहे इंग्लिश बऱ्याचशा लोकांना नाही समजत या हिंदी पण नाही समजत ज्यांना काही शिक्षित आहेत त्यांनासुद्धा इंग्लिश बोलता येत बोलता येत नाही या वाचतासुद्धा येत नाही असे काही आपल्या समाजात भरपूर प्रकारचे लोक आहे त्यामुळे कसं आहे की मराठी हा विषय सगळ्यांनाच कंपल्सरी असला पाहिजे आणि आपली मायबोली भाषा असल्यामुळे ती सर्वांना यायला पाहिजे जशी बाकी आपण राज्यात पाहतो तर सगळेजण आपापल्या मातृभाषेला महत्त्व देतात तसंच आपण पण त्यांच्याच प्रकारे आपण आपल्या भाषेला महत्त्व द्यायला पाहिजे आणि ही भारतातली सर्वात मोठी भाषा जगातील काही कुठल्या पर्टिकूलर म्हणजे नंबर लागतो त्या भाषेचा आणि आपल्या पूर्वजापासून ही भाषा चालू आहे त्यापुढे या भाषेचा सर्वांनी सन्मान करणे आणि सर्वांना यायला पाहिजेल असं माझं मत